सोशल मीडियावरती फोटो पोस्ट करते पण तो सोशल मीडिया हा पब्लिक म मीडिया आम्ही ठेवत नाही म्हणजे जसं फेसबुक किंवा अजून काय बाकी यूट्यूब असेल अशा अशा ठिकाणी फोटो पोस्ट नाही करत जे आपल्या माहितीतले ग्रुप असतील मित्रमैत्रिणींचे नातेवाईकांचे ओळखीच्यांचे त्यांनाच फक्त फोस फक्त पोस्ट करते फोटो मी कारण त्याचं कारण असं आहे की सोशल मीडियावरती फेसबुकवरती तुम्ही जेव्हा तुमचा फोटो टाकता तेव्हा तो लाखो लोकांनी जगात बघितलेला असतो आणि अशी अनोळखी लोक त्यात चांगली किती वाईट किती त्या फोटोचा दुरुपयोग करणारे किती त्याच्यावर मॉर्फिंग करून ते त्याचा गैरवापर करणारे किती हे आपल्याला काही माहिती नसतं त्यामुळे सोशल मीडिया मध्ये फोटो टाकून नंतर पश्चाताप होण्यापेक्षा मला असं वाटतं की जे आपल्या माहितीतलं सर्कल आहे जे आपल्या विश्वासातले आपल्या आपल्याला चेहऱ्याने माहिती असणारे ओळखीतले लोक आहेत त्यांनाच फक्त फोटो टाकते त्याच्यामुळे व्हॉट्सॲप असेल किंवा काही वेळेला बोटिम असेल ज्यांच्याशी आपण ओळखीतच बोटिम स्काईप करतो त्यांच्याकडे फोटो टाकते आणि क माझं असं स्पष्ट मत आहे की या सोशल मीडियामुळे त्यात कितीतरी जणांची खोटी अकाउंट असतात खोट्या नावाने उघडलेली आणि ह्याचे आजकाल गैरवापर आणि गैरव्यवहार ह्याच्यातून इतके प्रचंड वाढलेले आहेत हा मोठा जागतिक क्राईम झालेला आहे की एक जण सांगतो मी आत्ता या इथं आहे प्रत्यक्षात तो तिथं नसतोच खोटा फोटो टाकलेला असतो आणि मग अशा ठिकाणी आपण आपली जी प्रायवसी आपला जो आनंद आहे तो असा आपल्याला माहिती नसणाऱ्या लोकांमध्ये आपण वाटायचा का तर मला नाही आवडत हा प्रकार ज्यांची काही ओळख नाही जे खरे आहेत का खोटे आहेत हे माहिती नाही ते ते दाखवत आहे तिथंच ते खरे राहत आहेत का तेच त्यांचं खरं नाव आहे का हे माहिती नाही आणि अशा सोशल मीडियावरती फोटो टाकणं आणि आपली प्रायवसी घालवणं मला स्वतःला आवडत नाही त्यामुळं माहिती असलेले ओळखीतले जवळचे ह्यांच्याकडे मी फोटो पाठवते प्रत्यक्ष घरी येतात तेव्हा दाखवते किंवा व्हॉट्सॲपवरती पाठवते आणि मला ते जास्त चांगलं वाटते